जवळजवळ रोज बनतो असा पदार्थ म्हणायचा झाला तर समोसा कचोरी सांबारवडी आणि सु आणि गोडमध्ये गुलाबजाम तसेच जिलबी इत्यादी पदार्थ हे जवळजवळ रोज बनवतो पण तसेच हे पदार्थ सोडूनही बाकी जर पदार्थ म्हणायचे झालं जसे की पाणीपुरी आणखी प्रत्येक याच्या प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळे प्रदा पदार्थ मिळतात जसे की पिझ्झा ची चीज पिझ्झा आणखी बर्गर तसेच मॅगी नूडल्स इत्यादी पदार्थ खूप जास्त प्रमाणात बनवले जातात आणि जास्तीत जास्त करून जर मागणी असं मागणी आहेत तो म्हणजे नूडल्स आणि पाणीपुरी आहे पाणीपुरीला नूडल्स आणि पाणीपुरी जवळजवळ हे सुद्धा रोजच बनव बन बन बनवतात आणि रोजच स्टॉलवर राहतात असं म्हणू शकतो जसं की पाणीपुरी ही मुलींची आवडती आहेस तसेच नू तसेच नूडल्स सुद्धा खूप जास्त प्रमाणात ही याची मागणी आहे व आणि त्या बाकी जर म्हणायचं झालं गावात गावात जर म्हणायचं झालं तर झुणका भाकर आणि इतर पदार्थ म्हटले की रो रोजचे नाश्त्याचे पोहा रव्याचा उपमा आणखी शिरा वगैरे हे सुद्धा काही स्टॉलवर राहतात जसे की कॉलेजचे विद्यार्थी असले कॉलेजचे विद्यार्थ्यांना रोज नाश्ता हवाच असतो त्यांच्यासाठी चहा आणि सकाळी पोहा आणि पोहा आणि उपमा हा तर आमच्या इकडे याचे स्टॉलच असतात तसेच जे पण लोक पर्यटन पर्यटनासाठी विदर्भात येतात त्यांना जास्तीत जास्त करून म्हटलं की समोसा सांबारवडी पाणीपुरी हे खूप प्रामुख्याने बघायला मिळेल आणि म्हणजे हे खूप स्वस्त सुद्धा मिळणार इकडे तसेच विदर्भ म्हटलं की इकडे जास्त उत्पादन जे होतं ते गव्हाचं ज्वारीचं आणि तांदळाचं त्या प त्यामुळे तांदळापासून बनवलेले सुद्धा काही पदार्थ जसं की तांदळाचे पापड आणि गवापासून रवा बनतोच तर रव्याचे पदार्थ तसेच मैद्याचे पदार्थ हे खूप जास्त प्रमाणात दिसून येणार आणि ज्वारीचं म्हटलं की झुणका भाकर किंवा बाकरवड्या अशा टाईप अशा प्रकारच्या पदार्थ इ विदर्भात खा विदर्भात प्रामुख्यानं दिसून येणार तसेच स्वीटमध्ये म्हटलं की वेगवेगळे प पदार्थ झाले मग शिरा शिरा शिरा हा रव्याचाच बनतो आणि विदर्भात शिरा म्हणजे खूप काही त्याच्याचबद्दल लाईन सुद्धा आहे वांग्याची भाजी गप गप शिरा आणि ते विदर्भाचा तर फेमस वाक्य आहे त्यामुळे पर्यट पर्यटन पर्यटक इथं जर आले तर शिरा आणि वांग्याची भाजी हे खूपच म्हणजे असं वाक्यच आहे तर हे इथं जास्तच हे राहणारच आहे आ आमच्या विदर्भात तसेच पाणीपुरी म्हटलं की इकडली पाणीपुरी वेगळी त्याचा रस्सा सर्व काही असं एकदम मस्त मजेमध्ये आणि तसेच पोहा इंदोरी पोहा या सुद्धा इथे आमच्या अमरावतीमध्ये प्रसिद्ध आहे आणि विशेषत हा पदार्थ सर्व करणारे स्टॉल आहेत